हलो बोला हो हो मी उषा खेडकर बोलत आहे

हो हो आम्हाला एक स्थळ बघायचं आहे चिखलदऱ्याला जायचं आहे आणि आम्ही तिथे यायसाठी बघण्यासाठी इच्छुक आहे तर तिथे कुठकुठले कोणकोणते पॉईंट आहेत पाहण्यासारखं तिथे काय आहे

हो ही जे हो मी हे सगळं चिखलदऱ्याबद्दल ऐकलेलं आहे म्हणूनच मला असं वाटत आहे की एकदा चिखलदऱ्याला भेट द्यावं तर तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था आहे का हो त्यासाठी म्हणजे बुकिंग करायची प्रोशिजर ही येऊन होते की आपण इथनं इथनंच करू शकतो हो ठीक आहे

तर आम्ही पाच लोकं आहोत तर पाच लोकांसाठी आम्हाला रूम बुक करायची आहे आणि त्यासोबतच जेवणसुद्धा लागेल नाही नाही जनरल हॉल चालेल आ आणि तिथे मग आपण जेव्हा बघतो ते स्थळ तर आपल्यासोबत कुणी गार्डीयन असतात का ते सांगायसाठी हो ओके ओके आम्ही येतच आहोत तर मग यायच्या आधी तुम्हाला आम्ही कॉल करणार बरं बरं अॅडव्हान्स बुकिंग हो हो इच्छुक आहेच आम्ही सर्वजणाची इच्छा आहे त्या स्थळाबद्दल खूप ऐकलेलं आहे तर आम्ही नक्कीच येऊ तिथे आणि भेट देऊ ओके ओके हो ओके ओके बाय धन्यवाद